महाराष्ट्र राज्यात भरपूर लोकप्रिय पर्यटनस्थळं आहेत गडकिल्ले आहेत मंदिरं आहेत त्याच्यानंतर चौपाटी आहेत समुद्रकिनारे आहेत डोंगरदरे आहेत धबधबे आहेत असं एक दोन किंवा तीन चार सांगताच येणं अशक्य आहे सुरुवातीला जर आपण देवळांचं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये शिर्डीमध्ये साईबाबांचं मंदिर आहे पंढरपूरला विठोबाचं मंदिर आहे त्याच्याशिवाय साडेतीन शक्तिपीठं आहे आणि इतर अनेक ठिकाणी अनेक मंदिरं आहेत पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाईचा गणपतीचं मोठं मंदिर आहे मुंबईमध्ये सिद्धिविनायक मंदिर आहे मुंबईमध्येच मुंबा मुंबादेवी मंदिर आहे ही सगळी देवळं झाली आहेत त्याच्यानंतर गडकिल्ले म्हणायचे तर शिवनेरीगड आहे रायगड आहे पन्हाळा आहे पावनखिंड आहे त्याच्याशिवाय अजून बरेच बरेच किल्ले आहेत विजयदुर्ग किल्ला आहे मुरूड जंजिरा किल्ला आहे सिंधुदुर्ग किल्ला आहे वेंगुर्ला किल्ला आहे जयदुर्ग आहे असे वेगवेगळे किल्ले आहेत काही याच्यातले काही किल्ले आपण किल्ले म्हणत नाही त्यांना त्यांना ॲक्च्युली त्यांना खरं तर जलदुर्ग म्हणतो जे समभर समुद्रात आहेत असेही काही किल्ले वगैरे आहेत याच्याशिवाय महाराष्ट्राला अख्ख्या वरून मुंबईपासून खाली कोकणापर्यंत जे मुंबई ठाणे रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि हे जे सगळे जिल्हे आहेत या प्रत्येक जिल्ह्यालाच स्वतःची अशी चौपाटी आहे समुद्रकिनारा आहे त्यामुळे तिथेही वेगवेगळ्या ठिकाणं आहेत जिथे पर्यटक येऊ शकतात जसं की मालवण तल तारकर्ली आहे ग गणपतीपुळ्याचा समुद्रकिनारा आहे त्याच्यानंतर माहीम आणि जुहू चौपाटी आहे जे मुंबईमध्ये आहेत त्याच्याशिवाय अनेक अनेक उद्यानं आहेत जसं की बोरिवलीचं राष्ट्रीय उद्यान आहे राधानगरीचं म राजा राधानगरीचं राधानगरीला मोठं जंगल लाभलेलं आहे दाजीपूरला अभयारण्य आहे असे अनेक अनेक ठिकाणं आहेत जिथे पाहुण्यांना मी नक्कीच शिफारस करू शकतो की हे येऊन तुम्ही अवश्य बघू शकता याच्याशिवाय काही वेगवेगळ्या ठिकाणी जर बघायचं असेल वस्तुस वस्तुसंग्रहालय आहेत म्हणा किंवा असं कोणती कार्यालय कार्यालय म्हणत नाही सॉरी अं काही काही वेळेला ते वस्तुसंग्रहालय जे आपण म्हणू शकतो म्यूझियम ते आहेत अशा अनेक अनेक ठिकाणं आहेत आहे जिथे लोक पर्यटनाला जाऊ शकतात याशिवाय महत्त्वाचं असं की इथे चलनवलनाची जी हे आहे ती चांगली सुवि सुविधा असल्यामुळे कोणत्याही राज्यातला माणूस इथे येऊ शकतो त्याशिवाय महाराष्ट्र टुरीजम एम टी डी सीनेही चांगली सोय केलेली आहे लोकांना राहण्याची वगैरे त्यामुळे लोक आणि पर्यटक दोघंही इथे भरपूर प्रमाणात येऊ शकतात